सर्वात आव्हानात्मक रेसिपी म्हणजे मोदक बनवणे होते मोदक बनवताना अनेक गोष्टीची काळजी घ्यावी लागते आणि त्यातला प्रत्येक टप्प्यात काही ना काही आव्हान असतेच तर जी अडचणी होती मोदक बनवताना ते पीठ मळणं होतं तर मोदकाचे जे बाहेरचं एक कवच असतं म्हणजे उकडीचे पीठाचं ते व्यवस्थित मळणं हे एक महत्त्वाचंच काम आहे पीठ ना खूप घट्ट आणि ना खूप सैल असं हवं उकड योग्य प्रमाणात आणि योग्य तापमानावर मळलेली पाहिजे मग जे बनवायची पद्धत असते उकड काढल्यानंतर ते वेळेवर थोडं गरम असतानाच लाटणं किंवा हाताने पसरणं प कठीण असतं आणि थंड जाळलं तर थंड अगर ते उकळळं असतं तर थंड वगैरे झालं तर मोदकाचं कवचाला जे क्रॅक्स असतात ते येतात आणि त्यात जे गुळाचं सारण नाही तर पुरण जे भरतात आम्ही तो ओलसर आणि चविष्ट असायला पाहिजे आकृती बनव बनवणे तर मोदकाला विशिष्ट बणाने असतात ज्यासाठी बोटाने आणि ताम थंबानी व्यवस्थित शेप देणे महत्त्वाची आहे तर आकृती देताना उकड तुटू नये म्हणून हलक्या हाताने काम करणं आवश्यक आहे तर अनुभवातून म्हणजे हे मोदक बनवून मी एक्झॅक्टली काय शिकले तर धीर धरायचं मोदक बनवताना धीर धरणं खूप महत्त्वाचं आहे हळूहळू आणि संयमाने काम केल्याने चांगलं परिणामच मिळतं मग पूर्वतयारी तर सर्व साहित्य आणि साधनाची योग्य पूर्वतयारी करणं आवश्यक आहे मग व्यवस्थित माप पिठाचं आणि सारणाचा माप योग्य ठेवणं आवश्यक आहे मग प्रॅक्टिस काही गोष्टी प्रॅक्टिसनेच शिकतात येतात आणि पहिल्यांदा जमलं नाही तरी पर परत प्रयत्न करायलाच पाहिजे तर मोदक बनवायचा या अनुभव खूप काही शिकवून गेलं मला आणि त्यातून मिळाली कौशल्ये तर रेसिपीजमध्ये देखील उपयोगी पडतात